कॅमेऱ्याने बघायला गेलात तर मी मेमोरेबल मूमेंट्स कॅप्चर करते माझ्या प्रियजनांचे स्माइल्स त्यांचे हॅपी मूवमेंट्स कॅप्चर करायला मला आवडतात आणि जर कुठे फिरायला गेलो तर अफकोर्स नॅचरचे फोटोज म्हणजे नैसर्गिक निसर्गाचे पावसाळे फोटोज काढायला मला खूप आवडतात आणि ते पण आपल्या प्रियजनांसोबत असेल तर मला ते एन्जॉय करायलाही खूप आवडतात सो